नमस्कार माझं नाव पांडुरंग कृष्णाराव पोले आहे तर शारीरिक व्यायाम आणि योग यात फरक हा थोडा म्हणजे बराच म्हणावं लागेल कारण की व्यायाम हा व्यायामामुळे शरीर मजबूत होते आणि योगामुळे हे माइंड मजबूत आणि शरीर पण मजबूत होते जर श शारीरिक व्यायाम म्हणलं तर आपल्याला आपण शारीरिक व्यायाम करण्यासाठी डिप्स मारू शकतो हनुमान बैठक त्यानंतर दंड बैठक त्याच्यानंतर आपण जर जास्त समजा बॉडी पहिलवानपेक्षा जास्त बनवायचे असले समजा डब्लू डब्ल्यू युकमध्ये जायचं असेल तर आपण जिम जॉईंट करू शकू जिममुळं काय होतं आहे आपल्या प्रत्येक पार्ट्याला योग्य आकार मिळतो आणि बॉडी मजबूत होते पण जिम ही कंटिन्यू असली पाहिजे आणि त्यात जर आपला खुराक पण व्यवस्थित असला पाहिजे तर खुराक व्यवस्थित मला म्हणजे पूर्ण असं डाईट जर कंप्लेंट असेल आपलं दूध तूप चांगलं चांगलं आपण जर अन्न खाल्लं आणि जर योग्य वेळेस जर जिम मारली आपण तर आपलं शरीर बनण्यासाठी काही चार पाच महिन्यात आपलं शरीर परफेक्ट बनवू शकतं आहे आणि जर आपण योग आणि जर व्यायाम यामधला जर फरक काढला जर योगामध्ये आपली पूर्ण आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचं बळ योगामध्ये असतं आहे जर आपण अनुलोम विलोम केला तर आपले पूर्ण एका नाकाने श्वास घ्यायचा दुसऱ्या नाकाने सोडायचा याला काय म्हणतात अनुलोम विलोम हा आहे योगाचा प्रकार त्यामध्ये योगामध्ये दुसरा प्रकार येतो ते म्हणजे कपालभाती येते कपालभाती म्हणजे कसं आपला श्वास सोडत राहणे न थांबता तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येते आणि आपल्या शरीरातील जी ग घाण काही जंतू वगैरे असतील छोटे छोटे तर ते त्यामार्फत बाहेर जाऊ शकतात आपलं शरीर फिट राहण्यासाठी कपालभाती महत्त्वाचे आहे योगा म्हणजे हा माणसाला परिपूर्ण करू शकतो जर आपण नियमित योगा योगा योगामध्ये एक ध्यानसुद्धा येते ध्यान मेडिटेशन हे जर आपण नियमितपणे केलं तर माणूस हा परफेक्ट माणूस बनवू शकतो त्यासाठी सर्वांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्याचसोबत योगासुद्धा केला पाहिजे म्हणजे कसे शरीर आणि मन आत्मा यांचा समतोल राहतो आणि योग्य माणूस बनवू शकतो तो त्यामुळे शारीरिक व्यायाम हे पण चांगलंच आहे आणि त्याला जोडून जोडून योगा पण हा केला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे तरी शारीरिक व्यायाम आणि योगा हे दोन्ही चालू ठेवलं पाहिजे आणि यातही थोडा थोडा वेगवेगळा फरक आहे शारीरिक व्यायाम आणि योगामधला